आपण बघितलं तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्य चवळी चळवळीमध्ये भरपूर लोकांनी त्याग दिला आहे म्हणजे महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस असे भरपूर आहेत तर त्या बद त्यामधील माझ्या परिचयाचे म्हटले तर आमच्याच गावातील न्हावी समाजाचे सांडू सखाराम भाऊ यांनी हे न्हावी समाजासाठी संपूर्ण गावासाठी लढत होते ब्रिटिशांच्या खिलाफ इंग्रजांच्या विरुद्ध हे खूप लढले त्यांना खूप टॉर्चर केलं इंग्रजांनी तरी ते मागे हटले नाही शेवटी त्यांचं मुंडकं कापून वेशीतसुद्धा लटकवलं होतं जितेपणी मुंडकं कापून वेशीत लटकवलं तरी ते थांबले नाही इंग्रजांच्या विरोधात लढत राहिले होते न्हावी समाजासाठी व संपूर्ण गावासाठी ते लढत होते असे भरपूर नेते आहेत तरी आतासुद्धा त्यांची समाधी गावात ठेवली आहे त्यांना